विदर्भातील जिल्हे म्हटलं तर पहिला जिल्हा आहे अकोला दुसरा आहे वाशिम तिसरा आहे बुलढाणा त्याच्यांनंतर चौथा आहे यवतमाळ आणि पाचवा आहे अमरावती असे हे महाराष्ट्रात आणि विदर्भात पाच जिल्ह्यांची नावे आपल्याला सांगता येतील